ग्रामीण समाजात जेव्हा शेतातली पिकं तयार होतात आणि कापणीला येतात तेव्हा कापणी झाल्यानंतर मोठा समारंभ साजरा केला जातो आणि त्या समारंभाच्या वेळेला आपला आनंद व्यक्त करण्यासाठी नंतर आपला ताण घालवण्यासाठी लोकं नृत्य करतात बायका आणि पुरुष दोघंही नृत्य करतात आणि त्याला ते कधी कधी लेझिम नृत्य असतं लेझिम ही एक काठी आणि त्याला बांधलेली टाळांसारखे झु घुंगरं असतात आणि ते वाजवून वेगवेगळ्या प्रकारच्या समूहाच्या समूहाचे आकार तयार करून हे वेगवेगळं नृत्य केलं जातं तसंच वेगवेगळ्या लयीत केलं जातं अतिशय संथपणे सुरुवात होते आणि अतिशय गतीने नंतर नंतर वेग घेतला जातो या नृत्याने तर हे असं लेझिम नृत्य त्याच्या नंतर गावाकडचे लोक हे वेगवेगळ्या तमाशांचे फड आयोजित करतात तर तमाशातली लावणी नृत्य ही सुद्धा ग्रामीण समाजात खूप लोकप्रिय आहेत बायकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ठेकेबाज गाण्यांवर अंगाच्या वेगवेगळ्या अंगविक्षेप करत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली मनमोहक हालचाली करून सादर केलेलं जे नृत्य त्याला लावणी नृत्य म्हणतात तसंच वारली नावाचा आदिवासी समाज आहे तर त्यांच्यामध्ये साधारण चांदण्यारात्री किंवा श्रमाने भरपूर दमलेलं असेल तेव्हा किंवा असंच पिकं तयार झाल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी म्हणून वारली नृत्य केलं जातं तर हे ही समूहाने केलं जातं आणि गोल गोल गोल प्रकारचे वेगवेगळे आकार तयार करत केलं जातं सगळ्या नृत्यांच्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारे नटण्याची आणि वेगवेगळ्या प्रकारे स्वत ला सजवण्याची अशी पद्धत आहे